हा तर बाइकिंग सोब बाइकिंग करताना जर लांबचा प्रवास कधी कधी जर गाठायचा असेल तर मी काय तयारी करतो सगळ्यात पहिले तर बाइक सर्व्हिसिंग मग ते बाइकचा कुठलाही छोटा मोठा काम असो ऑइल चेंज असो ब्रेक्स असतील कुठलंही कुठलंही काम असेल तर तो सर्व्हिसिंगला गाडी टाकून सगळ्यात पहिले तर तो क्लियर करून घेतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की गाडीचे सर्व डॉक्युमेंट्स आणि माझे लायसन्स हे मी कॅरी नेहमी सोबत ठेवतो त्याच्यानंतर लांबचा जर प्रवास असेल तर त्या हिशोबाने आपल्या सेफ्टीचा पण आपण विचार करतोच ड्राइविंग करताना त्याच्यामध्ये आपले ग्लव्ज बोला जॅकेटस बोला शूज बोला किंवा महत्वाचं तर हेल्मेट ह्या सगळ्या गोष्टी सोबत घेतो मी आणि त्याच्यानंतर जर कधी क्वचित म्हणजे एक तर माझ्याकडे एक सेफ्टी किट्स असतोच म्हणा आणि त्याच्यासोबत मी बाइकचे थोडेसे टू टूल्स पण माझ्यासोबत कॅरी करतो अचानक कधी छोटे मोठे जे काही गोष्टींसाठी पान्हे लागले जर काही लागलंच तर त्या गोष्टी सोबत घेतो मी आणि जी तयारी असेल ती मी एकदा हे पण तयारी आधीच सगळ्या गोष्टीच्या करून ठेवतो फिरताना त्याच्यानंतर बॅगेमध्ये एक माझ्या मी तर माझ्या बाइकला एक छोटंसं मागं एक हेच करून ठेवलं आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये फ फर्स्टेड किट्स हा मी सोबत कॅरी करतोच कारण लांबच्या प्रवासामध्ये कधी काय होईल हे सांगू शकत नाही आणि आपली ही तयारी असलेली कधी ही बरी तर मी या बाइकवरून जर कधी लांबचा प्रवास करायचा ठरवला तर मी ह्या सगळ्या तयाऱ्या आधी मी करून ठेवतो